लहान मुले त्यांच्या मनोरंजनाकरिता त्यांच्या मोकळे मोकळ्या वेळेत टी व्हीवर कार्टून पाहतात किंवा मोबाईलवर कार्टून पाहतात व एकमेकांसोबत खेळतात चित्रकला काढतात ज्यांना डान्सची आवड असते त्यांनी न डान्स करतात ज्यांना गाण्याची आवड असते त्यांनी गाणे गातात किंवा मोबाईलवर सुद्धा गेम खेळतात लहान मुले एकमेकांसोबत एकमेकांसोबत लपाछपी खेळणे किंवा कुठलाही खेळ खेळणे असं करतात